तुमच्या मुलांशी बोलणे आणि त्यांच्यासोबत खेळणे खूप महत्त्वाचे आहे त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचे अनेक सकारात्मक परिणाम त्यांच्या मानसिक वाढीवर आणि एकंदरीत विकासावर होतात मला असे वाटते की मुलांसोबत वेळ घालवणे त्यांच्यासाठी खूप फायद्याचे आहे त्याच्यासाठी मुलांशी बोलल्याने त्यांची भाषा आणि संवाद कौशल्य सुधारतात नवीन शब्द शिकायला मिळतात आणि वाक्यरचना कशी करायची हे त्यांना समजतं खेळण्यामुळे मुलांची विचारशक्ती समस्या सोडवण्याची क्षमता आणि कल्पनाशक्ती वाढते त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात त्यानंतर मुलांसोबत वेळ घालवल्याने त्यांची भावनिक सुरक्षितता वाढते त्यांना प्रेम आणि आपुलकी वाटते यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ताण कमी होतो इतर मुलांसोबत खेळल्याने त्यांना सामाजिक कौशल्य मिळतात कसे बोलावे कसे वागावे कसे शेअर करावे हे त्यांना समजतं मुलांचा शारीरिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे जसे की मुलांसोबत खेळल्याने त्यांची शारीरिक हालचाल होते त्यांना स्नायू बळकट होतात आणि त्यांची कोऑर्डिनेशन सुधारते नियमित खेळल्यामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहते त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढते प्रेम आणि आपुलकी म्हणजेच मुलांसोबत वेळ घालवल्याने त्यांच्यात आणि तुमच्यात प्रेम आणि आपुलकीचे नाते निर्माण होते मुले तुमच्यावर जास्त विश्वास ठेवू लागतात आणि त्यांच्या समस्या तुम्हाला सांगतात समजूतदारपणाही तितकाच महत्त्वाचा आहे तुम्ही मुलांना समजून घेता आणि त्यांना मार्गदर्शन करता मुलांना चांगल्या सवयी लावणे खूप महत्त्वाचे असते शिकण्याची आवड मुलांना नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होते मुले सकारात्मक आणि आशावादी बनतात आनंदी आणि समाधानी जीवन हे मुलांसाठी खूप महत्वाचे असते त्यामुळे तणाव कमी होतो मुले आनंदी राहतात आणि त्यांना तणाव कमी होतो मुले समाधानी जीवन जगतात मुलांसोबत वेळ कसा घालवावा तर त्यांच्या शाळेतील गोष्टी मित्र आवड निवडबद्दल गप्पा मारा त्यांच्यासोबत खेळा इनडोअर गेम्स आउटडोअर गेम्स खेळा त्यांच्या आवडत्या गोष्टी त्यांना वाचून दाखवा रंगकाम करा त्यांना चित्र काढायला शिकवा त्यांच्या होमवर्कमध्ये किंवा इतर कामात त्यांना मदत करा घरातील सगळ्यांनी एकत्र जेवण करा आणि गप्पा मारा यातून निष्कर्ष असा येतो की मुलांसोबत वेळ घालवणे हे त्यांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे रोज थोडा वेळ त्यांच्यासाठी नक्की काढा त्यांच्याशी बोला खेळा आणि त्यांना प्रेम द्या तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेला वेळ त्यांच्यासाठी खूप मौल्यवान असेल आणि त्यांना आयुष्यभर त्याची मदत होईल